हॅलो हा बोल हो हो आता आता येते आवाज हो हो हो जायचंय ना हो का हो अच्छा च्छा च्छा अच्छा च्छा च्छा बरं बरं कवर करणार आहे अच्छा च्छा ठीक आहे हा हा हा हा हा बरं बरं बरं अच्छा च्छा च्छा बरं बरं बरं ठीक आहे फारच छान मग अच्छा च्छा च्छा अच्छा च्छा च्छा बरं बरं अच्छा च्छा च्छा पहाटेच हा बरं बरं बरं बरं बरं

आमचे आम्ही दोघंच जण आहेत बरं बरं ठीक आहे ना

बरं बरं ॲडवान्स द्यावा लागेल का आधी हा ब बरं पण मग आता रा रात्रीची सोय मग काय धर्मशाळेमध्ये वगैरे का आहे का की काही कसं कसं ब म्हणजे रात्रीची सोय काय हो हो हा हा

अरे बापरे बसमध्ये हा ते अच्छा अच्छा च्छा च्छा हो का अच्छा च्छा च्छा च्छा अच्छा च्छा च्छा फारच छान हो हो हो हो पण पण आता मग तुम्ही जी बस वगैरे बघायला मिळेल का आम्हाला आधी म्हणजे कशी आहे काय वगैरे ते हो कारण कारण एवढ्या ला एवढ्या लांब लांब प्रवास करायचा समजा बससुद्धा आरामदायक पाहिजे ना जरा हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवा हो हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे